विशेषताः ग्रामीण भागामध्ये तांदळाची उत्पादन सर्वात जास्त घेतल्या जाते आणि हे कृषी उत्पादनमध्ये त्याचे विकल्या जाते आणि हे जास्त तर मला स आपले राज्यात कुठे कुठे विकल्या जाते किंवा त्यांचे नियम काय आहे तर मला विशेष माहीत नाही पण एवढं मला माहीतय